निश्चितच पेट्रोल वाढल्यानंतर बाईकवर परिणाम झालेलंच आहे कारण की किंमत आता एकशे पाच रुपये आहे आणि खूपच आहे नी किंमत एवढी किंमत पेट्रोलची पहिली नव्हती महागाई खूपच वाढलेली आहे पर्यावरणावर कार्बन डायऑक्साईडने हानीकारक परिणाम होत आहे त्यासाठी सरकारने इलेक्ट्रिक बाईक मुबलक प्रमाणात बाजारात आणले पाहिजेत सी एन जी बाईक आणल्या पाहिजेत त्यासाठी इलेक्ट्रिक बाईकसंनी इलेक्ट्रिक सू सू स्टेशन उभं केलं पाहिजे इंजनाचा अतिवापर कार्बन डायऑक्साईड जर हवेत गेलं तर त्यामुळं हवेवर परिणाम होतो आहे तो आहेच परत